मी संभाजी नगरहून आत्ताच आली आहे धाराशिवला मला इथल्या म्हणजे काही पर्यटन स्थळांची माहिती नाही आम्ही फिरण्यासाठी आलो आहेत तरी मला तुम्ही थोडंसं गाईड करू शकाल का तुमचा नंबर मला मिळाला होता संभाजी नगरहून आली आहे मी माझ्याबरोबर दोन चार जणं आहेत आणखीन हो आहे ना आमचं वाहनसोबतच आहे आमच्या हो हो ठीक आहे चालेल

ठीक हं

हो हो हं

म्हणजे दर्शनाचं पण इच्छा आहे आणि असं फिरायचं पण आहे आम्हाला तरी त्याच्यासाठी म्हणजे तिथं हॉटेल्स वगैरे आहेत ना मला जेवण वगैरे व्यवस्था तिथं होईल ना आजूबाजूला हं आणि रामलिंग वगैरे पण तुम्ही किती चार्जेस घेणार आता आम्हाला दोन दिवस तरी आहे आम्हाला टाईम तरी दोन दिवसाचं तुम्ही सोबत राहणार का आणि किती चार्जेस होतील तुमचे

बरं तिथं म्हणजे वेटिंग खूप असेल का मंदिरामध्ये तिथं पास वगैरे काही अव्हेलेबल कारण वेळ खूप लागेल ना